पानी शुद्ध करण्यासाठी आम्ही घरचे उपाय करतो तुरटी वगैरे चाळून गाळणीने चाळून घेतो आणि माठामध्ये थंड जीवन ड्रॉप असे चांगले प्रकारचे शुद्ध करतो ते थंड राहण्यासाठी माठामध्ये टाकून ते शुद्ध होते